टीव्हीवरील माझा आवडता कार्यक्रम बिग बॉस आहे हा एक प्रकारचा रियालिटी शो असतो त्यामध्ये सोळा सतरा कंटेस्टंट असतो आणि त्याच्यावर दर विकेंडला जे आहे नॉमिनेशन्स असतो आणि कसा काय प्रोग्रेस असला सगळे कंटेस्टंटचा आणि जे जास्त आपली स्वतःची रियल जी इमेज आहे जी रियल पर्सनॅलिटी आहे जे दाखवण्यात जास्त सक्षम असतो आणि इंटरॅक्ट करण्यात जास्त सक्षम असतो आपल्या ऑडिय ऑडियन्ससोबत तोच टिकतो त्या घरात आणि खूप सारी चीजे जसे आहे शिकायला भेटतो आपण आपल्याला तो रियालिटी शोमधून कारण की जे आहे तिथे सोळासतरा लोक तीन चार महिन्यापर्यंत एका जागी असतो आणि खूप वेगळेवेगळे कॉन्सिक्वेंसेस असतो तिथे आणि कोणत्या परिस्थितीत कसं ते उभरतात आणि कसं ते पार करतात त्याच्यामध्ये खूप जास्त ते दाखवतो आणि खूप काही शिकायला भेटतो यासाठी मला बिग बॉस कार्यक्रम जे आहे रियालिटी शो मला आवडतो